आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये चिखलदरा हे पर्यटन स्थळ आहे तिथे लोकं दूरदुरून तिथे पर्यटन स्थळ बघायला येता तिथे अलग अलग पॉईंट आहे जसे की देवी पॉईंट तिथे देवीचं दर्शन तिथून ते पहाडातून पाणी कसं येते तिथं ते बघायला मिळते दुसरा पॉईंट म्हणजे पंचेबल पॉईंट तिथं पंचेबल म्हणजे जिथं आपण एक आवाज दिला की पाच आवाज आपल्याला रिटर्न ऐकू येते असं त्याला पंच पॉईंट पंचबोल पॉईंट असे म्हणतात अशे वेगवेगळे पॉईंट तिथं चिखलदरामध्ये आपल्याला बघायला मिळतात तिथे आपल्याला टूर गाईड पण मिळतो ते सेवा पण देते ते त्यांना इंग्लिश आणि मराठी अशा दोन भाषा बोलू शकतात जो जर फॉरेनर जर चिखलदारा बघायला आला तर तिथे त्यांना इंग्लिशमध्ये गाईड करून सांगणे किंवा मराठी माणूस जर तिथे गेला तर तिथं मराठीमध्ये विश्लेषण करून त्यांना त्या भागातील माहिती देणे तो टुरिस्ट गाईड करत असतो हे हिंदी म जर हिंदी साईडर पण असला तर त्यांना हिंदी भाषा पण येऊ शकते अशा तीन चार भाषा त्यांच्याजवळ ठराविकपणे असतातच म्हणजे ज्या सहल घेऊन किंवा विद्यार्थ्यांंना सहल घेऊन किंवा अनेक असे घुमण्यासाठी जे व्यक्ती जातात लोकं जात असतात ज्या भाषांना ते सहमत असतात ते भाषा ते गाईड करून सांगत असता अशा प्र्रकारे तिथे अनेक दूरदुरून पर्यटनस्थळ बघायला हे लोकं येत असतात तिथे टुरिस्ट गाईड तीन चार भाषांमध्ये आपल्याला गाईड करून देते